राज्याच्या मनोरंजनाच्या दृष्टीने भविष्यकाळात वयोवृद्ध काय करतील तर ते वृद्धाश्रमात जाणे पसंत करतील किंवा सत्संगाला जाणे किंवा एखाद्या स् बैठकीला जाणे पसंत करतील जेथे त्यांचं मनोरंजन होईल आणि विचारविनिमय होईल किंवा आपापसात वयोवृद्ध मिळून गप्पा मारणे चर्चा करणे हे पसंत करते आणि तरुण पिढी तरुण पिढी ला तर हल्ली तरुण पिढी मोबाईल या मोबाईलद्वारे आपलं हे मनोरंजन करू शकते परंतु ते स्टेकेशनला जाऊन स्टेकेशनला जातात किंवा हॉटेल्स पार्क झूमध्ये जाऊन ते आपलं मनोरंजन करतात स्टेकेशनला जाऊन दोन तीन दिवस येथे राहतात जीपलाईन्स स्विमिंग म्हणजे पाण्यात तरंगणे वगैरे विविध प्रकारचे गेम्स ते खेळतात जसं की इंडोर गेम्स आउटडोअर गेम्स आणि पब्समध्ये जाणं इपोटेक करणं आणि चांगल्या चांगल्या विविध पद्धतीचे जेवण ते तिथे ख करतात आणि वेगवेगळ्या म्हणजे आपले संस्कृती नसेल असे ते खाद्यपदार्थ तेथे खा जे खातात आणि ते एन्जॉय आनंद तो घेतात आणि चिल्ड्रन काय करतील मॉल्समध्ये जाऊन विविध प्रकारचे गेम्स वगैरे खेळतील मूव्हीज बघतील आणि असं ते आपलं इंटरमेट करतात आणि जास्त करून आता सध्या तरी लोकं टी व्ही आणि मोबाईलचा वापर करत आहेत तसंच भविष्याच्या काळासुद्धा ते लोकं करतील आणि हॉटेल्समध्ये गेल्यानंतर तिथेसुद्धा वि विविध प्रकारचं आपलं मनोरंजनाच्या दृष्टीने असतं स्विमिंग वगैरे असतं जीपलाईन असते विविध प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी आपल्याला तिथे जा जागा असते जसं की आउटडोर गेम क्रिकेट वगैरे आपण करू शकतो या स्विमिंग मोठे मोठे फार्महाऊस वगैरे असतात तिथे तिथे आपण स्विमिंग वगैरे करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो